मी रहात असलेल्या ठिकाणांमध्ये कोपिनेश्वर हे एक चांगल्या प्रकारचं ध धार्मिक स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ असल्याकारणाने आजोबा सर्व लोकं त्या ठिकाणी येतात पर्यटन ते सुधारण्यासाठी तिथे रस्ता छोटा आहे आणि त्यामुळे गर्दी होते तर त्याठिकाणी सरकारला असं सांगू शकतो की त्याठिकाणी सुविधा वेगवेगळ्या प्रकारचे तयाग करून लोकांना त्या ठिकाणी त्याचा सौदा भाविकांना फायदा करून द्यावा